बायकिंगच्या कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झालेले आहे म्हणजे म्हणजे आता रॅली असतात आपल्या म्हणजे आता एखाद्या सणाला वगैरे किंवा गुढीपाडव्याला किंवा शिवजयंतीला वगैरे रॅली असतात त्यामध्ये मी सहभाग घेतला आहे म्हणजे अगदी सह सगळ्यांच्या पुढे अशी मी होते गाडी चालवत म खूप मस्त असा अनुभव होता तो त्यामध्ये बायकिंगच्या गाडी चालवताना खूप भारी असं हे भा भारी असंच फीलिंग येते मस्त असं वाटतं की आपण खूप काहीतरी मोठं करतो आहे मी पण होते बायकिंगचा म्हणजे बाइक चालवताना त्यामध्ये मी आमची गाडी घेतलेली चालवायला माझ्या गाडीला एक झेंडा लावलेला होता ऑरेंज कलरचा सो मी गाडी चालवत होते त्यामध्ये मी सगळ्यांच्या पुढे होते गाडी चालवायला आणि भरपूर सगळे लोक होते आमच्या एरियामधले ज्यामध्ये आपली रॅली काढलेली खूप साधारण आमचा सिटी आहे सिटी एरीया तेवढा सगळा आम्ही फिरलेलो त्यामध्ये सगळे आम्हाला बाहेर येऊन येऊन असे बघत होते मी पुढे होती त्यामध्ये छानपैकी साडी वगैरे नेसलेली मी आणि रॅलीला गेलेली अजून एक म्हणजे मी बायकिंगचे जे प्रोग्राम्ज असतात त्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यामध्ये तर खूप असं डॅशिंग अशी एकदम फीलिंग येते खूप भारी असं वाटतं आणि बायकिंग मला खुप आवडतं बायकिंग करायला मला खुप आवडतं गाड्या वगैरे चालवायला